हॅलो मी ना गरम ते तुमच्या जवळून भाजी जे होती ना ती ऑर्डर केली होती तर मला असं वाटते ते इथपर्यंत आता लांबवर येत आहे तर इथपर्यंत येईपर्यंत काय करायचं ते गरम राहिलं पाहिजे कारण की पाहुण्यांना ते चांगलं भेटल्या पाहिजे ना तर त्याच्यासाठी तुम्ही काही विशिष्ट असं काही पॅकिंग वगैरे काही करू शकता का जेणेकरून ते इथपर्यंत येईपर्यंत गरम राहणार हो पनीर टिक्का मसाला ऑर्डर केली होती वेज कोल्हापुरी केली होती वेज कोल्हापुरी थोडीशी तिखट आणि इथे कसं आहे लांबवर आहे आणि आता कसं पावसाचं थोडंसं वातावरण आहे म्हणजे पाऊस सुरू पण झाला आहे थोडासा तर इथपर्यंत येईपर्यंत थोडं गरम राहिल्या पाहिजे ना त्याच्यामुळे काय आहे तर तो पदार्थ एक तर जेवढ्या पाहिजे तेवढ्या लवकर होत असेल तेवढं पाठवून द्या आणि तो जास्त वेळ गरम राहिल्या पाहिजे याच्यासाठी असं थोडं नीट पॅके पॅकेजिंग जे करता न तुम्ही पार्सल कशामध्ये करता तर प्लास्टिकच्या याच्यामध्ये करता की ते कंटेनर टाईप असते त्यामध्ये करता तर झाकण वगैरे व्यवस्थित लावून थोडं पॅक व्यवस्थित करून ते पाठवून द्याल तं फार बरं होणार आणि त्याचबरोबर बाकीचे जे पण आयटम सांगितले होते ऑर्डर दिले होते स्टार्टरमध्ये वगैरे ते पण तर हे सर्व थोडंसं व्यवस्थित पॅक वगैरे करून थोडं पाठवून द्याल